हां टुरिस्ट कंपनी ना ट्रॅव्हलॉग मला ना पुण्यामध्ये फिरायचं आहे तर कुठलं चांगलं ठिकाण तुम्ही सांगू शकता का हो ते झालं आहे पाहून हो हो हो

हो पण ते झालं आहे माझं पाहून नवीन असं काही आहे का कुठलं हो हो हां हां हां हां हो का हां हां हां हां हां हां हां आणि

नाही ऐकलेलं आहे पण जायची व्यवस्था किंवा काय आहे तिथे पाहण्यासारखं तर तुम्ही सांगू शकाल का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 हो हो हो माहिती आहे माहिती आहे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

हो हो हो

हां हां बरं बरं हो हो हो हो चालेल ना साधारण काय खर्च येईल काय पॅकेज असतं हो हो हां

आम्ही सहाजणं आहोत हो चालेल ना चालेल ना ह्या रविवारी मिळू शकते का

बरं बरं चालेल ठीक आहे ठीक आहे चालेल बुक करून टाका चालेल हां ठीक आहे अच्छा हो हो हो चालेल बाय